मी जिथे राहते किंवा जिथे काम करते जे कार्यक्षेत्र आहे माझं ते सिंचनाचंच क्षेत्र असल्यासारखं आहे आणि त्यामध्ये सिंचनाचा बरेच शेतकरी वापर करत आहे आणि त्यामुळे त्या च्या म्हणजे ज पाण्याची म्हणजे पाणी व्यवस्था पण पण होत आहे आणि त्यामुळे झाडाला जे योग्य पाणी दिल्या दिल्या गेलं पाहिजे तेवढंच प पाणी आपण झाडाला देऊन राहिलेला देऊन राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची पण बचत होत आहे आणि झाडाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी आपण झाडाला देत आहोत तर माझ्याकडे जे क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये ड्रीपचा वापर बरेच शेतकरी करत आहे न ड्रीप ड्रीप आहे तुषार सिंचन आहे किंवा एकसरी आड पद्धतीने शेतकरी पाणी देतात त्याच्यामुळे पाण्याचं पाण्याची बचत पण होत आहे आणि ते शेतकऱ्यांना पण कळलं समजलेलं आहे की आपण ड्रीपने पाणी दिल्याने काय फायदे होते तुषार सिंचनाने दिल्याने काय फायदे होते तर हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना पण पटलं त्याच्यामुळे त्यांचा कल हा ड्रीपचा वापर न म्हणजे जे ठिबक सिंचन म्हणतो त्याचा वापर शेतकरी करत आहे तर माझ्या एरियातील बऱ्याच शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन घेतले आणि त्याच्यावर त्यांनी झेंडू आहे भाजीपाला आहे किंवा म्हणजे फ्लॉवरिंगचे जे हे आहे झाडं ते लावलेले आहे फळ झाडं लावलेले आहे

त्या म्हणजे पाण्या पाणी ब व्यवस्थित आणि वेळेवर मिळाल्यामुळे ते पण होऊन राहिलेली आहे आणि जो ड्रीपमुळे आपण त्याला कीटकनाशक पण देऊ शकतो खत पण देऊ शकतो त्याच्यामुळे मजुराचा खर्च त्यांना कमी येते म्हणजे मजूर समजा आपण मजूर लावतो तर मजुरांचा खर्च जास्त येते जर ठिबक सिंचन आणि कीटकनाशक आणि खतं जर दिले तर त्याच्यामुळे त्यांचा खर्च पण वाचून राहिलेला आहे तसंच तन तन म्हणतो म्हणजे जे शेतामध्ये तन तन होते कचरा होतो तर तोही ड्रीपमुळे कमी होत आहे तर त्याच्यामुळे त्यांचा तो खर्च कमी झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा कल हा ड्रीपकडे होऊन राहिलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या जे आम्ही जिथे काम करतो त्याच्यातून सपोट म्हणून ड्रीप पण अवेलेब अवे अवेलेबल करून दिले होते तर काही पैसे आपण शेतकऱ्यांकडून पण घेतले त्या शे अर्ध्या पैशातून अर्धे पैसे त्यांचे आणि अर्धे पैसे कंपनी भ कंपनीने भरले तर त्याच्यामुळे त्यांच्या म्हणजे जे त्यांना खर्च पण कमी आला त्यांना कमी पैशामध्ये पण ते अवेलेबल झालं आणि त्यांचा फायदा त्यांना शेतीमध्ये पण झाला त्याच्यामुळे सिंचनाचे खूप फायदे आहे योग्य पद्धतीने जर आपण पाणी झाडाला पाणी दिलं तर आपली पाण्याची पण बचत होईल पाणी पाण्याचा व्यवस्था पण होईल आणि वेळ पण वाया जाणार नाही आणि खर्च कमी होईल